मी वापरलेल्या सेटॅफिल लोशनचा मला फारच सकारात्मक परिणाम जाणवला आहे हे लोशन तुमच्या त्वचेला तजेलदार तुकतुकीत ठेवतं त्याचबरोबर हे लोशन त्वचेला कोरडी पडण्यापासून वाचवतं हे लोशन डॉक्टर्सनी सजेस्ट केलं आहे आणि हे लोशन कोणत्याही प्रकारच्या त्वचेसा त्वचेला चालतं तुम्ही कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी ते वापरू शकता उदाहरणार्थ जर तुमची त्वचा तेलकट असेल किंवा कोरडी असेल अशा दोन्ही प्रकारच्या त्वचेसाठी तुम्ही हे लोशन वापरू शकतात आणि हे लोशन तुमच्या त्वचेला निरोगी राहण्यासाठी मदत करेल हे एक उत्तम लोशन आहे जे तुमच्या त्वचेला निरोगी राहण्यासाठी मदत करतं